वहिनी नमस्कार भूषण बागूल बोलतो आहे तुम्हाला ते इन्शुरन्सचा बघा बोललो होतो मागे मी एक इन्शुरन्सचा तुम्ही मला म्हणले बघा इन्शुरन्स काढायचा आहे सांगा मला एकदा वेळ असेल तर म्हटलं तुम्हाला आत्ता वेळ असेल तर म्हटलं फोन करतो आत्ता वेळ आहे का तुम्हाला तर आता तुम्ही मागे म्हटलंत ना इन्शुरन्स करायचं वगैरे मुलांसाठी वगैरे पुढे जाऊन लागेल काही तरी या हिशोबाने तेच सांगायला फोन केलेला की आता आपल्याकडे गोल्ड नावाचा प्लॅन आहे ठीक आहे त्याच्यात आता असं आहे की तुम्ही समजा वर्षाला एक लाख रुपये जर समजा तुम्ही भरलेत ओके असे तुम्हाला साधारण सहा ते सात वर्ष भरायचे आहेत सहा ते सात वर्षं भरल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला पुढे प्रत्येक वर्षाला पैसे भेटायला सुरू होणार जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला ते सतत भेटत राहतील पैसे दर वर्षाला आणि त्याच्यानंतर तुमच्यानंतर शेवटी एक मोठी लमसम रक्कम तुमच्या मुलांपर्यंत जाणार त्यांना भेटणार असा येतो प्लॅन मग त्याच्यासाठीच त्यांचं तुम्हाला फोन करून सांगितलं तर काय काढायचा आहे की काय करूयात महिन्याला हप्ता म्हणजे आता बघा सुरूवातीला ना तुम्हाला एक लाखाचा जो अमाऊंट आहे तर त्याच्यात तुम्ही छोटी पण घेऊ शकतात म्हणजे पाहिजे तर पन्नास हजाराची घ्या किंवा जर सत्तर हजार पाहिजे तर तसं करा मग त्याचा मग डिव्हाइडेड बाय आपण बारा करून घ्यायचं मग ते दर महिन्याला तेवढे लागते असं हां हां असं जर समजा साठ हजाराची केली तर पाच हजार महिन्याला लागतील असं नाही हो हो हो आपण आपण आपण काय करणार पहिले तुमचे सगळे डिटेल लागतील आपल्याला आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल त्याच्यानंतर चेक लागेल सुरूवातीला तुम्हाला त्याच्यानंतर दर महिन्याला तुमच्या अकाऊंटमधून ते पैसे कट होतील एकदा पहिल्यांदा चेक द्यायला लागेल हां मग तुम्हाला बॅलन्स ठेवायला पाहिजे मग दर वेळेस तुम्हाला काय बँकेत जाऊन भरायला नको किंवा आम्ही येणार नाही अकाऊंटमधून ते कट होतील

आणि त्याच्यासाठी हो हो हो म्हणजे तुम्ही स्वतः आता कसं तुमचं बँकेत अकाऊंट आहे ना तुमचं बँकेत अकाऊंट आहे ना तुम्ही तुमच्या बॅ बँकेतला ज्याचं जे अकाऊंट आहे त्याच्या नावाने करता येईल आपल्याला फक्त मग तुम्हाला तुमच्या बँकेत ते पैसे ठेवायला पाहिजे तेवढे असं आहे मग आता याच्यात तुम्हाला नॉमिनी परत कोणाला ठेवायचं आहे नॉमिनी हा ती ती जर अठरा वर्षाच्या खाली असेल ना ती तर मग तिला एक गार्डियन ठेवायचा जसं आता समजा तुमच्या नावाने आपण काढली आणि नॉमिनी मुलीला ठेवलं तं मग गार्डियन म्हणून मग पप्पांचं नाव घ्यायचं तिच्या असं म्हणजे जेव्हा ती अठरा वर्षाची पूर्ण होईल मग तेव्हा ती नॉमिनी म्हणून लागली तोपर्यंत तिथे वडी वडिलांचं नाव गार्डियन म्हणून असेल असं

आणि याच्यात तुम्हाला आणखी काय माहिती आहे का तुमी टॅक्स लागतो का तुम्हाला वर्षाला टॅक्स बेनिफिटला टॅक्स बेनिफिटसाठी काय लागतं का तुम्हाला टॅक्स बसतो नाही बसत ना ठीक ठीक आहे चालेल मग चालेल मी एकदा तुम्हाला सांगतो कधी काय करायचं ते तसं एकदा येऊन आपण फॉम वगैरे भरून घेऊ ठीक आहे